आमच्याकडे तसे चोवीस घंटेही वीज असतेच पण वीज जर उन्हाळ्यात जर खंडित झाली तर जीवाची लाहीलाही होते घरात राहू वाटत नाही आणि खूप गरमी होते त्याच्यामुळे खंडित झाल्याच्यानं खूप खूप म्हणजे असं जीवनावर खूप परिणाम होते शरीरावर खूप परिणाम होते सोबत हिवाळ्यात जर वीज जर नसली तर थंडी जास्त वाढते आणि पावसाळ्यात जर असेल तर पावसाळ्यात काय होते की बुवा पण कुठे शॉक वगैरे कुठं लिकेज वगैरे असलं ओल्यामुळे शॉक लागण्याची भीती असते त्याच्यामुळे हे जीवन या तिन्ही ऋतू अशा प्रकारे प्रमाणात प्रभावित झालेलं आहे आणि चोवीस घंटे पण आता कधीकधी ते दोन दोन तीन तीन घंटे जात राहते एवढा काय फरक नाही पण चोवीस घंटे वीज असते